आमच्या इकडे तर जास्त तर कापूस सोयाबीन तूर गहू चणा यांचीच शेती होत असतात माझ्या इथे तर आम्ही जास्त तर कापूस याची शेती करतो त्याला पहिले वावर झाल्यावर त्याला पहिले नांगरणी करावी लागतात आम आम्ही नांगरणी बैलानीच करतो तसं पण पाऊसगीत जास्त आला तर आम्ही ती नांगरणी टॅक्टरनी करावी लागतात त्यानंतर त्यांना नांगरणी झाल्यावर तिथे रोटर करावं लागते रोटर झाल्यावर पावसाची वाट बघावी लागते पावसाची वाट बघितली की त्यांना आपल्या बैलांनीच हे बैलांनी पेरणी करावी लागतात ते पेरणी झाली की आपल्याला त्याच्या मागे मग पाणी ओलवावं लागतं त्या पाणी ओलवणं झालं की नंतर आपल्याला पिक निघायची वाट बघावी लागते पिक निघालं की त्यांना आपल्याला खतं पुरवावी लागतात खतं निघाली मग त्यानंतर आपल्याला डवरणी करावी लागतात डवरणीसाठी खूप सारी यंत्र आहे पण त्यातील एक य यंत्र म्हणजे आपलं एक टॅक्टर त्या तसं तर आम्ही टॅक्टरनी नाही आम्ही आमच्या स्वतःच्या बैलजोडीने डवरण करत असतो त्यानंतर ब डवरण झालं की ते पिक मोठं होत असतात पिक वाढलं त्यांना काढायचं असते ते काढणं झालं की ते पिक काढण्यासाठी मशीनपण असतात टॅक्टरवर ते मशीन सोडून आम्ही बैलजोडीची हडंबा मशीन असतात तिने आम्ही पिक काढत असतो ते पिक काढल्यावर ते पिक घरी न्यायची वेळ येते ते पिक घरी नेण्यासाठी टॅक्टरपन नेऊ शकतो त्यांना बैलजोडीने माझ्या इथे बैलजोडीनेच ती पिक घरी आणतात ते पिक घरी आणल्यावर जे बैला हे बैलं आपण हे करतच बैलांना चारा पाणी केलं की ते बैलं बांधून नेतात